हॅलो सर तुम्ही जयस्वाल रेस्टोरंटमधून बोलत आहे का मी पूनम गजबे बोलत आहे मी कॅश ऑन डिलिव्हरी केली होती आणि मी दोन प्लेट मोमोज आणि एक पिझ्झा मागवला होता पण आता तो मला पाहिजे नाही मला तो ऑर्डर कॅन्सल करायची आहे तर मी ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही म्हणून मला तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीच करायची आहे आणि मला माझं ऑर्डर कॅन्सल करायची आहे